नमस्कार महावितरण का हा माझं नाव संकेत कुलकर्नी मी नांदेड जिल्ह्यातून बोलतो आहे माझा मोबाईल क्रमांक नऊ तीन शून्य एक चार पाच सात सहा एक दोन असा आहे मा मी एक नवीन व्यवसाय सुरू करणार आहे तर त्यासाठी मला एक मी जागा घेतली आहे तिथे दहा पंखे आणि दहा कंप्युटर्स असे चालणार आहेत तर हा व्यवसाय मला पुढे करण्यासाठी सुरूवातीला जराशी माझी फंडिंग कमी आहे त्यामुळे मला किती मला त्याचं बिल पडेल ह्यासाठी मी मागोवा मागू इच्छितो आता त्यासाठी मला मासिक खर्च किती येईल हे मला हवे होते आता भविष्यात मला खर्चाचा अंदाज लावण्यासाठी मला त्याचा उपयोग होईल त्यासाठी मला म एक मासिक खर्च किती पडेल ह्याचा अंदाज देता येईल का मी तुमच्या संकेतस्थळावरती गेलो होतो तिथे मला हे कळाले